मीने एका नृत्यस्पर्धामध्ये भाग घेतला होता त्यामध्ये कितीकच प्रकारचे नृत्यकार आले होते त्या स्पर्धेमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नृत्यही पहायला पहायला मिळाले आणि त्या स्पर्धेमध्ये मला खूप काही शिकायला मिळाले किंवा त्या स्पर्धेमध्ये मला खूप आनंद झाला आणि त्याचे जे जज होते ते पण खूप छान होते आणि तसेच मला असेही अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्पर्धेमध्ये भाग घेणे आवडते